आमच्या बुलढाणा शहरामध्ये जिजामाता ग्राऊंडमध्ये ग्राऊंड मोठ्ठं ग्राऊंड आहे आणि त्या ग्राऊंडमध्ये आम्ही मोठ्ठं रिंगण आहे आणि त्या ग्राऊंडमध्ये आम्ही पळत असतो पळता पळताना श् माझ्या शेराला पहिले चालता येत नव्हतं मला बरोबर कं पळत थोडंसं प्रयत्न केला मी पळायचा तर आम्ही माझे आज पाय दुखत नाही आणि हात पण दुखत नाही आणि माझं पोट वाढलेलं होतं ते पण कमी झालं आणि माझं शरीराला आराम आणि सगळंच छान छान वाटतं मला पळा लागलं की